आम्ही जनावरे जनावरांचं एक मार्केट आहे आमच्याकडे आम्ही तिथून शेळ्या घेतल्या होत्या काही दिवसांपूर्वी आणि त्या शेळ्यांचा खूप उत्पन्न आहे एक शेळी पाच ते सात हजारापर्यंत भेट मिळते आणि त्या शेळीचं उत्पन्न इतकं आहे की एका वर्षाला शेळी दोन वेळेस बाळाला जन्म देते पिल्लांना त्यांच्या आणि त्याचेही ना वाढ होत होत होत होत खूप मोठा फायदा होतो आणि शेळीचं जे लेंडीखत आहे ते पण मार्केटमध्ये खूप जास्त भावामध्ये आपण विकतो आणि शेळीच्या उत्पन्नापासून मी आतापर्यंत दीड लाख रुपयापर्यंत मिनिमम कमावलेले आहेत